आम्ही पुस्तके आमच्या घराजवळच्या दुकानातून खरेदी करतो कारण ते दुकान मला जवळ पडते आणि त्या दुकानामध्ये सेकंडहँड पुस्तके विकत मिळतात आणि त्यांची किंमत पण कमी असते म्हणून ते दुकान पण जवळ पडते आणि आम्हाला कमी पैशामध्ये पुस्तकं मिळतात